लक्ष्मी एंटरप्राइजेसमधून मी घेतलेली खुर्ची फार बेकार क्वालिटीची आणि फार डॅमेज निघाली ती खुर्ची आपण ना त्या फरशीवर फाटून जाते तुटते आपण म्हणत्यात उन्हाने सडते तिला कुठं नेता येत नाही फोल्डही होत नाही ती काहीच कामाची नाही त्या दुकानदाराने मला ठगलं बोलबच्चन देऊदून माझ्या मस्तकी खुर्ची मारली खुर्ची काहीच कामाची नाही राहिली तिचे हँडलही तुटून गेलेले काहीच कामाची नाही राहिली ती